भारताच्या हिंदी या राष्ट्रभाषेच्या तुलनेत मराठी भाषा खूपच समृद्ध आहे कारण मराठाची बोलू कौतुके आणि संत एकनाथ महाराजांच्या पासून मराठी भाषेचा जो ठेवा मिळालेला आहे त्यांची निर्मिती आहे सगळी मराठी भाषेची पहिल्यांदा आणि मराठी भाषेला आत्ता आत्ता ह्याच महिन्यामध्ये अभिजात जा ज भाषेचा दर्जा मिळाला तर खरोखरच समृद्ध भाषा आहे कारण त्यामध्ये शब्द हे खूप विचारपूर्वक तयार केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही संस्कृत भाषेचा पगडा मराठी भाषेवर दिसतो संस्कृतमधूनच मराठी भाषेचा उगम झालेला आहे आणि संस्कृत ही खरंतर खूप प्राचीन भाषा आहे देवांची भाषा असं समजलं जातं तर त्या तिला पूरकच मराठी भाषा आहे मराठी भाषा शिकण्याला खूप अवघड आहे हिंदी भाषा त्यामानाने खूप सोपी आहे शिकायला जर इंग्लिश लोकं आली इंग्र इंग्र इंग्रजीतून बोलणारी जर लोकं इकडे आली तर त्यांना संस्कृत भाषा तर अवघड जातेच पण मराठी भाषा त्याहून अवघड जाते कारण खूप त्यामध्ये पैलू आहेत मराठी भाषेत आणि त्याच्यातले कलाविष्कार मराठी भाषेतले कलाविष्कार भरपूर आहेत त्यामुळं मराठी भाषा ही कधीही समृद्ध आहे आणि ख खूपच मला आवडते आणि मराठी भाषेतूनच बोलावं अशी असा म महाराष्ट्रात आम्ही आता आग्रह करतो आहे त्यामुळे जास्तीत जास्त त्याला आणि समृद्धी येईल आणि ती आत्ताच्या पिढीपर्यंत ती पोहचेल तर मराठी भाषिकांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न आहे